तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पूर्ण जग हे जवळ आलेले आहे त्याच्या वापरामुळे अनेक कठीण काम सोपे झालेले आहेत मोबाईल कम्प्युटरसारख्या तंत्रज्ञानामुळे लोकांना व देशाची प्रगती झालेली आहे जगातील सर्व प्रकारचे ज्ञान आपल्याला यामुळे मिळतो जर आपल्याला कुठून डॉकुमेंट्स वगैरे मागवायचे असले तर ते घरबसल्या आपल्याला ह्या तंत्रज्ञानामुळे मिळू शकतात आपण दूरदूर देशामध्ये जर कोणाशी बोलायचं असलं व्हिडीओ कॉलिंग करायची असली मीटिंग करायच्या असल्या तर ह्या तत तंत्रज्ञानामुळे सोपे झालेले आहे प्रत्येक काम हे या तंत्रज्ञानामुळे सोपे झालेले आहे